आमच्या पिकांची उत्पादनशक्ती वाढवण्यासाठी गुणवत्ताशक्ती वाढवण्यासाठी नवीन नवीन यंत्रांची आपण वापर करू शकतो आपल्या कामामध्ये उदाहरणार्थ समजा आता छोट्यातल्या छोट्या गोष्टींचा जरी विचार केला तरी समजा डाळिंबाचा भाग असेल तर वेळेच्यावेळी गवत काढणे असेल किंवा छोटे ट्रॅक्टर्सचा यूज करून आपण त्यामध्ये नवीन तंत्र म्हणजे समजा छोटं ट्रॅक्टर बाऱ्याचदा होतं काय की ट ट्रॅक्टर्स ज्या असतात बाग मोठे असतात पण त्या ट्रॅक्टर घ्यायला कोणाकडं हे नसतं काय म्हणतो आपण भांडवल असे बरेचसे छोटे ट्रॅक्टर्स आता सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की त्या छोटे ट्रॅक्टर विकत घेऊन त्याचा यूज करून आपण काय म्हणतो एक प्रकारे त्यामधलं गवाळ काढू शकतो अशा बरेच किंवा रोट रोट रोटर असेल तो मारू शकतो असे बरेचसे काम आपण त्याच्यात करू शकतो किंवा जर समजा आपल्याला जर हे करायचं असेल की एखाद्या पिकाचं

एखादं पीक आपल्याला पेरायचं असेल तर पेरणीसाठी सध्याच्या घडीला नवीन यंत्र आलेले आहेत की त्या यंत्राचा सुद्धा आपण वापर करू शकतो की ते यंत्र वापरून आपण म्हणजे पेरणी करू शकतो उदाहरणार्थ मका असेल मेथी असेल किंवा गहू असतील असे असे आपण पिकांचं करू शकतो की करू शकतो त्यासाठी आपल्याला मोठे ट्रॅक्टर असतील किंवा बाकीचे जे गोष्टी असतील त्या आणण्याची गरज नाही त्याच्यात आपण कमी भांडवल आणि कमी भांडवलात जवळजवळ तीन ते चार हजार रुपयापर्यंत ते आपल्याला भेटून जातं मशीन की आपल्याला पाहिजे तेवढ्या प्रमाणात आपण त्याच्यात काय म्हणतो एक प्रकारे पेरणी करू शकतो याच्याच व्यतिरिक्त असे ऑर्गॅनिक फार्मिंगचं सध्या खूप चांगल्या प्रमाणात निघले किंवा ग्रीन हाऊस असतील त्या ग्रीन हाऊसचा उपयोग करून आपण बरेचसे नवीन नवीन पिकं असतील ज म्हणजेच आत्ताच्या घडीला जर विचार केला तर चायनीज टाईपचे जे असतात की ते पिकं जे आपल्याकडं सध्या घेऊ राहिले आहेत उदाहरणार्थ ड्रॅगन फ्रूट झालं की जे ड्रॅगन फ्रूट सध्या म मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाण भावामध्ये विकलं जातं त्याच्यात खर्च जर बघितला तर खर्चची संख्या त्याच्यात कमी आहे त्यात फक्त स्टार्टिंगला ज्या टायमिंगला आपण तो माल उभा करा करणारे त्या वेळेसचा खर्च होईल तेवढा होईल मग खर्चाचं ज्या वेळेळेस तर होईल मग त्यानंतर आपलं खर्च हा कमी काही कालावधीनंतर असंच आपण समजा ग्रीन हाऊसचा जर विचार केला तर ग्रीन हाऊसमध्ये आपण मिरच्या मग मिरच्या खूप टाईपच्या मिरच्या आहेत समजा ढोबळी मिरची असेल तर ढोबळी मिरचीमध्ये वेगवेगळ्या कलरच्या ढोबळी मिरच्या आहेत तर समजा त्याममध्ये हिरवी आहे पिवळी आहे आणखीही काही टाईपच्या मिरच्या आहेत की प्लस मग त्या लांबट मिरच्या असतील तर त्या लांबट मिरच्यांमध्ये सुद्धा काही जास्त तिखट प्रमाणाचे आहेत काही कमी तिखट प्रमाणाच्या आहेत अशा मिरच्यांचं आपण ग्रीन हाऊसमध्ये आपण त्याचं उत्पादन घेऊ शकतो किंवा त्याचप्रकारे गीन हाऊसमध्ये आपण जर विचार केला तर भे भेंडी असेल किंवा गवार असेल यासारख्या पिकांचा आपण पिकं सुद्धा आपण त्याच्याच काढू शकतो आणि ग्रीन तर हाऊसमध्ये कमी खर्च म्हणजे ग्रीन हाऊस एकदा केलं का तर आपल्या फवारणीचा खर्च किंवा बाकीचा जो खर्च आहे तो त्यामध्ये आपला वाचू शकतो त्यात ग्रीन हाऊसमध्ये आपण मग एक प्रकारे फ्लावर्स फ्लावर्सचं पीक वेगवेगळ्या प कलरच्या फ्लाॅवर असतील व्हाईट फ्लावर असतील भारतामध्ये जास्त करून आपल्याला व्हाईट कलरचे फ्लावरर्स सापडते पण त्यानंतरच्या कालवधींमध्ये आपल्याला मग हिरवी फ्लावर असेल असे हिरवी फ्लावरचा शोध लागला मग हिरवी फ्लावर सुद्धा आपल्याकडे जास्त प्रमाणात घ्यायला लागलो आहे आता जर शेतीचा जर जर समजा जोडधंदा म्हटला तर तो आपल्याला अशा गोष्टी करणं भागच आहेत कारण की कारण होतं काय की जोपर्यंत आपण जुन्याच पद्धतीने जर शेती करायचा प्रयत्न केला तर जुन्या काळी होतं का व्हायचं काय की शेतीचं प्रमाण जास्त होतं पण आताच्या घडीला लोकसंख्या वाढीमुळे शेतीचं प्रमाण हे कमी झालं आहे म्हणजे जवळ जवळ वीस गुंठे असतील किंवा एकरापर्यंत जास्तीत जास्त लोकांना जमिनी आल्या आहेत मग कमी कमी शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं असेल तर आपल्याला या ज्या जे नवीन नवीन पद्धती आलेल्या आहेत त्या नवीन पद्धतींचा उपयोग करून आपल्याला शेती करावं लागेल म्हणजेच आता समजा नवीन पद्धतीचा जर विचार केला तर ड्रोनद्वारे फवारणी असेल किंवा समजा ड्रोनद्वारे फावरणी असेल किंवा इतर काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टींचा यूज करून आपण नवीन नवीन प्रकारे शेती ही करू शकतो आणि आत्ताच्या ज्या नवीन तंत्रज्ञानामध्ये कमीतकमी खर्चामध्ये कमीतकमी फावऱ्यांमध्ये जास्तीत जास्त पिकाचं आपण पिकं आपण काढू शकतो त्यासाठी आपण समजा काही ऑरगॅनिक फार्मिंगमध्ये समजा काही गांडूळखत असेल किंवा शेतीसाठी किंवा आपण कोंबडखत असेल किंवा सोनखत असेल किंवा शेणखत असेल यासारखी खतं उपयुक्त ठरू शकतात पण ह्या खतांमुळे बऱ्याचदा होतं कसं की की शेती करताना आपलं उन्हे लागते किंवा अशा बऱ्याचशा काही गोष्टी लागतात की ज्या समजा आपण केळलेले पिक आहे ते पिकांच्या जर खोडाला लागल्या त्या पिकांच्या खोडाला लागल्यामुळं की त्यांचा एक प्रकारे प्रॉब्लेम क्रिएट होतो की समजा मग झाड मध्येच जळून जाणं किंवा काय असं आपण सध्याच्या घडीचा जर विचार केला तर ग्रीन हाऊस हे सध्याच्या घडीला आपल्याला खूप उपयुक्त ठरू शकतं जे उपक् उपयुक्त ठरलं ठरू शकतं असं कारण ग्रीन हाऊसमध्ये खर्च हा कमी आपण मग ग्रीन हाऊसमध्ये पिकं बऱ्याचदा आपण झेंडू घेऊ शकतो वांगे टोमॅटो असेल किंवा मिरची असेल फ्लावर असेल यासारखे पिकं आपण ग्रीन हाऊसमध्ये घेऊ शकतो याच व्यतिरिक्त फळबागा असेल जर फळबागांमध्येच खरं तर खूप उत् आपण उत्पन्न काढू शकतो आणि प्रॉफिटही आपल्याला ते जास्त प्रमाणात होऊ शकतो जर समजा आपण फळबागांकडं जर वळलो तर फळबागांचा विचार केला तर फळबागांना खर्च त्यातून जरा कमी लागतो असं मला वाटतं